हॅलो तुम्ही सी सुपर मार्केटमधून बोलत आहेत का मला काही वस्तू काही खाद्यपदार्थ बोलवायचे होते तुमच्या इथे तांदूळ कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत हो नावं सांगा ना हो हा कोणते कोणते अच्छा काय दरात मिळतं आहे आता ते म्हणजे प्रत्येकाचे भाव काय हा तर मग ता हा तीस किलोचा कट्टाच पाहिजे पण प्रत्येक आता सांगा ना ताजमहलचा काय आहे इंडिया गेटचा काय आहे आम्ही भाव पहिले भाव तर ऐकून घेऊ त्याच्यानंतर पाहू

अच्छा आणि तुम्ही होम डिलेव्हरी वगैरे देतात ना त्याचे चार्जेस आहे चार्जेस किती म्हणजे किती राहील चार्जेस अच्छा आणि आपण जर आता ऑर्डर केली तर ते किती दिवसांनी वगैरे येईल आम्ही अकोल्याला राहतो अच्छा म्हणजे तुम्ही तिथपर्यंत डिलेव्हरी करू शकता मग टायमिंग वगैरे देतात का हो तर मग टायमिंग देता असंल ना की बाबा दोन दिवसानंतर पोहोचेल एक दिवसातच येऊन जातं ना अच्छा मग तुमच्या इथे बिस्किट वगैरे सगळं सर्व अवेलेबल आहे अच्छा मग एक ताजमहलचा कट्टा तुम्ही घेऊन येजा वीस किलोचा आणि सोयाबीन भेटतात ना ते खायची भाज्या टाईप सोयाबीन हा तर ते ते पण एक किलो त्याच्यानंतर भिस्किट ज्या ज्या प्रकारचे समजा असे क्रॅकचॅक वगैरे आहेत तर याचे याचे प पॅकेट्स घेऊन येजा मोठे मोठे दोन तीन अजून क्रॅकजॅक मोनको देजा अजून त्याच्यानंतर ओरिओ ओरिओचं मे मोठा पॅक अजून अजून तांदूळ झालं हां पोहे मिळतात का याचे चिवड्याचे पोहे वेगळे आणि आपल्या पोहेचे पोहे अच्छा ते पण करून टाकजा एक एक किलो आणि त्याच्यानंतर बिर्यानी राईस असते ना ते पण एक ऑर्डर म्हणजे ते पण एक ठीक आहे ते पण करून घेजा ते पाच किलो तिथून घेज आणि त्याच्यानंतर सुपरमार्केट आहे तर तिथे अजून साबण वगैरे तर भेटत असेल याचे भांडे घासायचे वगैरे अच्छा अच्छा ठीक आहे मग पॅकिंग पण मिळते तर चारचारचे पॅक एक भांडे घासायची विम हे ते साबण देऊन देज आणि कपडे धुवायचे पण देऊन देजा निरमा पण एक देऊन देजा व्हिल एक नाही दोन हा दोन देऊन देचा आणि याचं बिल तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाठवणार आहात कॅश ऑन डिलेव्हरी चालते की ऑनलाईनच पेमेंट करावं लागते बरं ठीक आहे मी तुम्हाला मॅसेज करते

नाही बस आणखी काही नाही झालं नाही नाही नाही बाकी काही नको तेवढंच पाहिजे होतं बस तेवढं झालं अच्छा ठीक आहे ना बस मला एवढंच पाहिजे होतं एवढंच झालं हा हो